हॅलो मला आपल्यापासून आ आ योगा इन्स्टिट्यूट ना मला आपल्यापासून योगाच्या सिचुएशनबद्दल माहिती पाहिजे होती की आपला टायमिंग काय आहे वेळ काय असेल योगा सेशन पण को

संध्याकाळीचा टाईम पाहिजे आणि काय काय योगामध्ये आपण काय काय घेतात म्हणजे सूक्ष्म व्यायाम वगैरे अच्छा आणि आपली फीज काय आपलं आपलं आपली फीज काय असते ओके ओके तर अच्छा

ओके ठीक आहे मी आपलं आपला पत्ता आणि ते मला अ पाठवू शकता का मी तिथे येऊन ओके ओके बरं मी ठीक आहे मी आता संध्याकाळीच तुम तुम्हाला भेट देते तुमच्याकडे थँक्यू